हां बोला काय तुम्ही नवीन नाटक कुठलं बघितलं बालगंधर्वला

आहे बेकार बेकार आहेत

म्युन्शीपालिटीचं आहे ना त्यांना तेवढाच इंट्रेस्ट असतो खासगी असती तर त्यांना बघितलं असतं हां हां पण एक आहे बालगंधर्वास लागूनच आर्टची आर्ट गॅलरी आहे हे बरं आहे त्यामुळे तिथे मी रेग्युलर जात असतो पण कधीकधी नाटक एखादं चांगलं बघितलं जातं नाही असं नाही पण आता एवढी मजा नाही आहे नाटकामध्ये सुदा कारण मी तीन अंकी नाटकाच्या जमान्यातला माणूस आहे आता हे दोन अंकी नाटकं म्हणजे झट झटपट आट आटपायचं असं आहे धंदा हा मेन हेतू हॅलो हॅलो हां हो हो खरं आहे हो हो हो खरं आहे नाही तरी सुद्धा नाटक धंदा चालू आहे धंदा म्हणून बऱ्यापैकी चालू आहे तो पण हो ना प्रश्नच नाही एकदम वर्सेटल एकदम ग्रेट ग्रेट ग्रेट आहे अगदी ग्रेट हां चारचौघी चांगलं होतं एकदम चांगलं नाटक म्हणजे प्रशांत दळवी चांगला ना हल्लीच्या चांगल्या नाटककारांत प्रशांत दळवीच म्हटला पाहिजे एकदम हो तेच हो पण ते आता काय झालं आहे आता मी अलीकडे तुमच्यासारखंच मी पण नाटक चांगलं बघितलं नाही बराच काळ लोटला पण चांगलं नाटकाला जायचा योग आलेला नाही मी मी त्यांचे रिव्यूज वाचतो पण ते आता उठून अगदी बालगंध म्हणजे कसं होतं ज्या ऑनलाईन बुकिंग होतं नाही असं नाही पण ते बुकिंग करा मग एका पटिक्युलर दिवशी जा ते आणि मग सगळं सगळं ते कटकटीचं वाटतं म्हणजे आपला चित्रपट कसा तुम्ही टी व्हीवर बघू शकता कुठला किंवा नेटफ्लिक्स वगैरे पण नाटक तसं नाही ना नाटक तुम्हाला टी व्हीवर जरी बघितलं तरी मजा नाही पण अरे काय म्हणजे तर त्याच्यावर मी बोलायला लागलो ना अर्धा तास जाईल हां हां

हो हो हो हो नाही चांगलं आहे नाही ती नाटकात ती तरूण पोरं आहेत ना ती धडपडत आहेत आणि त्यांना उत्तेजन द्यायलाच पाहिजे तरी तुम्हाला नाही आवडतं तरी चांगलं आहे गुड कीपीटअप असं म्हणायला पाहिजे

कस लागतो हो हो अगदी गोष्ट खरी हो हो हो हो तर तेच दॅट इज अ चॅलेंज कारण मी स्वतः नाटकात काम केलेला माणूस आहे ओके ओके ओके